बोल ना जुई मी बरी तू ब काय का जा आवाज तुझा एकदम सॅड सॅड वाटतो आहे ट्रेन सुटली की काय परत अगं सगळ्या मुंबईकारांचा हाच प्रॉब्लेम हो हो

परत जोगेश्वरी बाबा गर्दी एवढी अगं तुला तरी ट्रेन तू अगं तुला च तू मुंबईचं म्हणते आहे इथे विरार साईडला तर इतकं टेन्शन आहे ना ट्रेनचं वसईला तर ट्रेनच थांबेना येतच नाही ट्रेन येतच नाही ट्रेन आणि काय टाईम दाखवतो त्या टायमला पोचलं तर ती ट्रेन लेट अगं मला काय काय झालं

घरी कशी गेली नाही तू गेलीच नाही कधी सुधरेल मुंबईची लोकल काय माहिती कधी सुधरेल

अगं माझं एक्झाम्स चालू होते तेव्हा मला मी दोन तास अगोदर घरातून निघत होते पण जेव्हा वसईवरून फास्ट ट्रेन सुद्धा पकडून मला नाही पोचता आलं मी अर्धा तास लेट पोहोचले का कारणकी फास्ट ट्रेन मी त्या हिशोबाने बरोबर निघाले घरातून पण आली ती ट्रेन पंधरा मिनटं लेट वरून काय माहिती काय लोकलचा प्रॉब्लम की मध्येच ट्रेन थांबते अंधेरीनंतर थांबतेच थांबते अर्धा तास लेट पोहोचले मी हो सांगेन आता कुणाकडे अस असं पण नाही की आपण कम्प्लेंट करू शकतो लोकल्सबद्दल काय बोलावं आता काय पण आता कसं झालं आहे ना तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना हे आणि मुंबई आणि लोकल्सचं नातं जाऊ दे बरं बरं आता मी घरी जाते माझी ट्रेन आली चल आं ठेवू आता चला हां हां हो हो बाय